हॅलो सानिया शेक बोलत आहे वर्धा डिस्ट्रिक्टमधून मला नाही का आरवी डॅम आणि जो बोर धरन डॅम आहे ना तो पाह्यला जायचं होतं

दोघं तिघं जणं आहे फ्रेंड सर्कल आहे हां हां सिंदी रेल्वे सिंदी रेल्वे हां

हां अच्छा हां हां देऊन देऊ

आम्ही फक्त पाचचं जणं आहे इकडून हां हां हां हां अच्छा

अच्छा अच्छा तर तुम्ही आम्हाला तुम्ही आम्हाला फिरवाल न मग पूर्ण

हा

हो हो आठला निघू आम्ही हो आठ सकाळी आठ साडे नऊ आठला निघू हो हो हो हो ह हो हो हो ठीक आहे हां